खरंच आमच्या गावातील म्हणण्यापेक्षा अनेक गावागावातील लहान मुले सध्या लंगडी लपाछपी आबाधूबी आणि यासारखे अनेक मैदानी खेळ विसरत चाललेली आहेत यव खरं पाहता हे खेळ कालबाह्य होताना दिसत आहेत आणि याचे मुख्य कारण म्हणजे काळानुरूप समाजात झालेले बदल आणि त्यासोबत त्या बदलातील एक सगळ्यात महत्वाचा बदल जो म्हणजे मोबाईल अँड्रॉईड मोबाईलच्या क्रांतीनंतर मला वाटतं समाजात प्रचंड वेगाने बदल होत गेले समाजातल्या लोकांची मुलांची मानसिकता बदलली आणि जग गतिमान झालं आणि या गतिमानतेच्या जगामध्ये जेव्हा मुलांच्या हातात हे अँड्रॉईड मोबाईलचं शस्त्र मिळालं त्यावेळी त्यानी त्याचा वापर हा मोबाईल गेम खेळण्यासाठी करायला सुरवात केली आणि ह्या मोबाईलमध्ये असलेल्या खेळामध्ये मुले इतकी रमली की तासन्तास दिवसेंदिवस मुलं त्या खेळामध्ये स्वतःला गुंतवून ठेवू लागली आणि यामुळेच मुलं हळूहळू हे जे मैदानी खेळ आहेत पारंपरिक खेळ आहेत लंगडी लपाछपी आबादुबी यासारखे खेळ खेळण्याकडे दुर्लक्ष करू लागली किंबहुना या खेळामध्ये त्यांचा इंटरेस्ट त्यांचा रस कमी झालेला दिसतो कारण या मोबाईलसारख्या सुविधेमुळे किंवा त्या साधनामुळे मुलं घरात बसून या ॲनिमेटेड खेळामध्ये स्वतःला अडकून ठेवू लागली जसा खेळावरती परिणाम झाला तसं या मोबाईलचा त्यांच्या वैयक्तिक अभ्यासावरती आणि व्यक्तिमत्व विकासावरती देखील परिणाम होताना दिसतो अर्थात नाण्याला दोन बाजू असतात त्यामुळे मोबाईलमुळे मुलांचं नुकसान झालं किंवा मुलांच्या अधोगती झाली असं पूर्णपणे म्हणता येणार नाही तर मुले मोबाईलमुळे मुले थोडी का होईना स्मार्ट झाली असंही म्हणावं लागेल परंतु त्याच्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूला पाहता मोबाईलमुळे मुलांचं वाचनातलं अभ्यासातलं खेळातलं लक्ष कमी झालं आणि मुळ मुलं समाजमाध्यमांवरती अडकून राहिली त्या समाजमाध्यमातील वेबसाईटमध्ये किंवा उपलब्ध झालेल्या नवीनवीन ॲनिमेटेड खेळामध्ये मुलं स्वतःला रमवू लागली त्यामुळे त्यांच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक असणारे लंगडी लपाछपी आबाधुबी किंवा कबड्डी असेल किंवा आंधळी कोशिंबिरी अनेक खेळ मुलं खेळा खेळण्यापासून किंवा डोंगर का पाणी यासारखे खेळ खेळण्यापासून मुले वंचित झालीत किंवा बाजूला गेलीत खरे तर आम्ही लहान असताना हे सगळे खेळ अनुभवलेले आहेत लंगडी खेळणे लपाछपी खेळणे आबाधुबी खेळणे डोंगर का पाणी खेळणे हे तर खेळ खूप आमचे आवडीचे खेळ होते आणि आम्ही या खेळांमधूनच लहानाचे मोठे झालो कारण त्या काळी मोबाईल हा आमच्या हातात नव्हता किंवा ना तो त्या काळात स्मार्टफोन विकसित झाले नव्हते परंतु काळानुरूप जेव्हा या मोबाईल तंत्रज्ञानामध्ये विकास झाला त्यामुळे कदाचित या सगळ्या खेळांपासून मुले बाजूला गेली असे मला वाटते म्हणजे काळाचा झालेला हा बदल खरं तर मघाशी म्हटल्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात एक चांगली बाजू असते आणि एक वाईट बाजू असते तर ह्या वाईट बाजूचा विचार करता मुलं स्वतःच्या शारीरिक विकासाकडे दुर्लक्ष करताना दिसतात म्हणजे या मैदानी खेळापासून मुले बाजूला होताना दिसतात त्यामुळे मोबाईल हा चांगला जितका आहे तितका तो मुलांच्यासाठी घातक आहे असे नक्की वाटते कारण हे खेळ खेळणे फार गरजेचे आहे ह्या खेळातून त्यांचा सामाजिक विकास होतो त्यांचा मानसिक विकास होतो आणि शारीरिकदेखील विकास होतो या खेळांमधून मुलांमध्ये प्रेमाची आत्मीयतेची भावना निर्माण होते आणि याच्या उलट मोबाईलसारख्या खेळामध्ये मुलं जेव्हा रमतात तेव्हा ती एकाकी राहतात त्यांना सामाजिक भावना राहत नाहीत त्यांचं सामाजिक विकास होत नाही बौद्धिक विकास देखील होत नाही आणि एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे शरीराचा देखील विकास होत नाही हे त्याचे नक्कीच तोटे आहेत असे मला वाटते त्यामुळे सध्या बऱ्याच ठिकाणी गावोगावी खेडोपाड्यांमध्ये मुलं या खेळांपासून वंचित होताना दिसतात काही प्रमाणात मुलं अजूनही हे खेळ खेळताना दिसतात परंतु ज्या प्रमाणात लहानपणी आम्ही मोबाईल नसताना हे खेळ खेळलो उन्हातान्हातून आणि या खेळाचा आनंद घेतला आम्ही लहानाचे मोठे झालो त्याप्रमाणे सध्याच्या युगामध्ये सध्याच्या जमान्यामध्ये मुलं या खेळांकडे फार दुर्लक्ष करताना दिसतात खरं तर या खेळांमध्ये मुलं रमणे आणि हे खेळ खेळणे ही काळाची गरज आहे असं मला वाटते त्यासाठी पालकांनी या मुलांना या खेळांमध्ये स्वतःला रमवून ठेवलं पाहिजे त्यांना त्या खेळांची आवड निर्माण करून दिली पाहिजे तरच हे खेळ पारंपरिक खेळ टिकतील आणि याचा आनंद पिढानपिढ्या मुलं घेत राहतील असे मला वाटते त्यामुळं खेळ हे आवश्यक आहेत